ट्रेनमध्ये चांगल्या सीट्स राहतात एका बोगीमध्ये बहात्तर सीटस् बर्थ राहतात म्हणजे एका कमपार्टमेंटमध्ये आठ राहते खाली मध्यात वरती आणि साईडला खाली वर तर असं ते ट्रेनमध्ये असतात लॅट्रिन बाथरूम असतात त्यामधे अटॅच इंजिन समोर राहते खूप मोठे मोठे चाकं राहतात त्याला त्याची पटरी राहते जाडी लोखंडाची मध्यात सीमेंटचे पाईप राहतात आणि त्या ट्रेनचा आवाज खूप येते भॉ हॉर्न वाजते भॉ करते आणि असा पण आवाज येतो आणि खूप फास्ट चालते ती ट्रेन तर ट्रेनला आम्ही जसं प्रवास म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्र भारतभर जिथे जिथे बस ट्रेन जातात तसं ट्रेन केलेला आहे प्रवास भरपूर ठिकाणी केलेला आहे रामेश्वरम द्वारका सोमनाथ अशा ठिकाणी अहमदाबाद वगैरे तर ट्रेनमध्ये या सगळ्या फॅसिलिटी राहतातच